मी महिमा ढोके बोलते आहे हं तर मी इकडे काय म्हणतात ते रेल्वेचं तिकीट बुक केलं होतं पण मला ॲक्चुअली आता जाता येणार नाही एक सडन सडनली मला कुठेतरी जायचं आहे तर मला नाही जाता येणार आता ते पॉसिबल नाही हो मग ते मला ॲक्चुअली रद्द करायचं होतं ते तर रद्द करायसाठी काय लागणार अच्छा हां पी एन आर आर क्रमांक आणि हो ओळखपत्र आणि संकेत हां ठीके तर माझा पी एन आर क्रमांक आहे फोर्टी नाईन झिरो नाईन हां हो ठीक आहे हो त्यात माझ्या कार्डवर माझं ओळखपत्र असणार हां त्या ओळखपत्रावर माझं हे असणार ॲड्रेस असणार ना हां हां तोच बघा तिकडे हो ठीक आहे होय होय ते मला रद्द करावंच लागणार आहे मी पॉसिबली नाही येऊ शकत हो हो माझ्याशी शेजारची जी काकू आहेत ना त्यांना खूप बरं नाही आहे आणि त्यांच्यासोबत कोण नाही हो मग त्यांच्या घरातली येतील काही दिवसांनी पण तोपर्यंत मी त्यांची काळजी घेईन असं हं ते काकू आमचे खूप जवळच्या झाल्या आहेत एवढे वर्ष त्यांच्यासोबत राहून हो मी आता तिकडे काही येऊ शकत नाही तर मला ते रद्दच करावं लागणार होय होय हो तर मी होय होय इकडेच मुंबईलाच होय ठीक आहे मग थँक्यू हो थँक्यू